कायदेशीर वाद हाताळण्यासाठी मीडिएशन आर्बिट्रेशन ह्या काही प्रकार आहेत आणि याद्वारे कायदेशीर वाद हाताळता येतात आणि सोडवता येतात ज्यामध्ये आऊट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो आणि यामुळे तुम्हाला एक खूप चांगली तुम्हाला प्रोसेस मिळते प्रक्रिया मिळते जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतं आणि ही बाब तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरते